सुफी गीतांची खासियत ती आपल्या ह्रदयापर्यंत पोचते सुफी संगीत म्हणजे कवाली काफी गझल प्रेमगीते तसेच सुफी भक्ती संगीतही प्रसिद्ध आहेत ए आर रा रेहमान राहत अत् फतेअली खान अबिदा परवीन यांची गाणी मला खूप आवडतात त्यांच्या गाण्यातील दर्द अगदी थेट ह्रदयापर्यंत जे शब्द आहेत आता भक्तिगीत आहे त्यांची ती जेव्हा म्हणतात त्या देवाला आवाहन करतात अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी गळतं इतकं सुंदर ते सुफी असतं आवडणारी काही गीते तर ख्वाजा मेरे ख्वाजा मौला मेरे मौला इत्यादी गीते मला आठवतात फोक स्टुडिओ पाकिस्तानतलं सुफी गीतांसाठी प्रसिद्ध आहे